साहेब मला पासपोट काढायचं आहे पासपोट काढण्यासाठी ही आवश्यक कागदपत्रे कोणती आहे तुम्ही सांगू शकाल का पासपोट काढण्यासाठी क काय काय अटी आहेत व नियम आहेत आणि पासपोट काढण्याच्या प्रक्रियेला किती वेळ लागतो